मी बौद्ध या धर्माची आहे आणि खरंच आमच्या समाजामध्ये दुसऱ्यांची सेवा करण्यासाठीच आम्हाला शिकवले जाते लहानपणापासून आम्ही तेच शिकत आलो आहो जसं की तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला आम्ही दलित जातीचे होतो आधी त्यानंतर आम्हाला बौद्ध धर्म देण्यात आला बौद्ध धर्मामध्ये खूप सर्व अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहे की कोणत्याही आपण स्वतः आपण आपल्या मनाची किंवा स्वतःची जी इच्छा आहे ते स्वतः आपण पूर्ण करू शकतो ते दुसऱ्यांवर अवलंबून रहायचं नाही तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही स्वतः करा तुमच्या कर्मामुळे तुम्हाला जे करता येईल ते करा दुसऱ्यांवर तुम्ही कधीही अवलंबून राहू नका